आमच्या परिसरामध्ये चौदा एप्रिल ही साजरी केली जाते चौदा एप्रिलमध्ये बाहेरचे म्हणून लोकं येतात तर त्याना पण ते प्रदर्शनी पाहून त्यानाही आवडते तसंच आमचाही आमचा इकडे ड्रॅगन पॅलेस आहे तिथे पण चौदा एप्रिलचाच सजावटचे कार्यक्रम राहतात सजावट केली राहते ते बघा ते बघायला पण आवडते त्या प्र प्रकॅटाना त्यांच्यामध्ये भाग घेण्याची परवानगी पण असते तर ते आहे संविधान चौकामध्ये पण पुष्कळ मोठा डी जे लागते तिथे डान्स गिन्स करायला पण त्यांना आवडते